हो इंजिनीरिंगला स्कॉलरशिप मिळते कधी कधी काय राहते महात्मा ज्योतिबा फुलेची शिष्यवृत्ती कधी स्कॉलरशिप राहते ओ बी सी जी बाबासाहेब आंबेडकरांची शिष्यवृत्ती राहते ह्या स्कॉलरशिपबद्दल विध्यांना मिळते म्हणजे कधी कधी काय राहते एस सी एस टी शेड्युल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना स्कॉलरशिप मिळते ती एक पूर्णतः आता ऐंशी हजार स्कॉलरशी इंजिनीरिंगची फी असेल तर त्यांना ऐंशीच्या ऐंशी हजार पण पूर्ण पैसे रिटर्न मिळतात म्हणजे इंजिनीरिंगमध्ये स्कॉलरशिप बाकीच्यांना काही मिळत नाही